हो गेल्या काही वर्षात डान्सिंगमध्ये बदल झाला आहे असे मला खरंच वाटते कारण पूर्वीच्या काळामध्ये खूप पारंपरिक पद्धतीने डान्स केला जायचा किंवा खूप असा छान नाही का अंग प्रदर्शन नव्हतं त्या डान्समध्ये कुठल्याही प्रकारचं किंवा एकदम मराठमोळा साज असून मराठमेळा मराठमोळा पेहराव असायचा त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषांचा अतिशय असे छान मस्त असे पुरुषांची ते नाही का अशी मस्त छान पगडी वगैरे असायची किंवा मस्त ते व्हाईट कुर्ता खाली पॅन्ट वगैरे असायची व्हाईटच सगळं रेड कलरचं ती पगडी वगैरे हातात अशा असं खूप छान तो मराठमोळा एक पेहराव असायचा गळ्यात त्या कवड्याच्या माळा वगैरे असायच्या त्याचबरोबर स्त्रियांचं सुद्धा अशी छानपैकी अशी नऊवारी नेसलेली असायची किंवा मग साडी घातलेली असायची केसांत अंबाडा वगैरे असायचा नथ मराठमोळी नथ सर्वात मेन आपली मराठमोळी नथ वगैरे बाजूबंद असे गळात गळ्यात असे छान छान असे दागिने परिधान केलेले असायचे असे खूप छान तो एक मराठमोळा पेहराव इतका सुंदर वाचाय वाटायचा खूप छान वाटायचा त्यामुळे तो डान्स जो काय असायचा ते लावणी असायची त्या पुर्वी त्या काळामध्ये म्हणजे असे लावण्या वगैरे केल्या जायच्या असे खूप छान असे डान्स केले जायचे ते गाणेही खूप छान ऐकायला जुने गाणेही गुं गाणे डान्स ऐकायलाही खूप बघायला खूप छान वाटायचे आणि खूप प्रसन्न वाटायचं परंतु आत्ताच्या काळात तसं काही बघायला भेटत नाही आताच्या काळात ले डान्स म्हणजे फक्त अंग प्रदर्शन झालेलं आहे की कुठलाही डान्स असला की ते अर्धे कपडे घालणं ते अंग प्रदर्शन करणं ते केस मोकळे सोडणं कसा पण कसे पण डान्स करणं वाकडा तिकडा उलटा पाल्टा कसंही डान्स करणं मग लोकांची प्रसिद्धी सहानुभूती मिळवणं हा डान्स म्हणत नाही याला कुठल्याही प्रकारचा डान्स असं म्हणत नाही डान्स हा अतिशय छान अंग प्रदर्शन न कट करता किंवा लोकांचं मनोरंजनही झालं पाहिजे परंतु अंग प्रदर्शनही नको आहे व्हायला असं मला वाटतं त्यामुळे असा बदल खरंच झालेला आहे मला वाटतं त्यामुळे मला आत्ताच्या काळापेक्षा ना मला जुन्या काळातले जे काही पारंपरिक डान्स होते ते मला खूप आवडायचे आणि मीही तेच डान्स करते अंग प्रदर्शन होईल असा कुठलाही डान्स मी स्वतःही करत नाही आणि मला तो बघायलाही आवडत नाही त्यामुळे पूर्वीचेच नाच हे खरंच वेगळे होते आत्ताच्या नाचांपेक्षा तेच डान्स खरंच खूप छान होता मस्त पायात घुंंगरू चाळ वगैरे बांधून ते डान्स केले जायचे परंतु आता चाळ म्हणजे डायरेक्ट नामशेष होत चाललेले आहे चाळ प्रकार हा आत्ताच्या डान्सरला माहीतच नाही आहे त्यामुळेच मला असं वाटतं आत्ताचे जे नवीन डान्सर आहेत त्यांनी जरा जुने डान्स बघावेत आणि त्यानुसार त्यांनी आपला डान्स सुधारून घ्यावा